शिक्षणाने विशिष्ट सांस्कृतिक रीतीनं म्हणजे सांस्कृतिक ह्याच्यावरती परिणाम कसा झाला आहे असं सांगायचं झालं तरं त्याचा परिणाम नक्कीच झालेला आहे आणि तो चांगला वाईट म्हणजे दोन्ही प्रकारे झालेला आहे पण मला असं वाटतं की शिक्षण हे सातत्याने घेतच राहिलं पाहिजे आणि त्याचा चांगला जो काही परिणाम आहे त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्या चांगल्या परिणामाने खूप आपण पुढे जात राह्यला पाहिजे